हॅलो हे डॉक्टर प्रेमदासचा नंबर आहेत ना हा काय नाही मग ते नाही ते गोळ्या वगैरे घेतले तरी आरामच पडत नाही हो कंबर दुखते आणि पाठीचा कणासुद्धा दुखते चालू आहे ना मालिश वगैरे करणं पण तरी पण थोडं थोडं दुखतच आहे तंगड्याचंही दुखणं असं काही बसलंच नाही आहे ते हो आता ते करणं चालूच आहे ना तरी पण थोडा थोडा काही थोडा थोडा असा आराम पडत आहे पण तरी दुखतच आहे हो वेळेवरच चालू आहे ना गोळ्या वगैरे घेणं

हो करायचं तसेच करेन तसेच करणार हो हो ते बरं झालंच ना

हो हो हो ते येणार नाही आहे का कधी यायचं श्वास श्वास घेण्यात पण प्रॉब्लेम होतोय

आणि ते मानेला पण असं खूप असं त्रास होतोय

तर मग केव्हा यायला लागेल हॉस्पिटलला बरं ठीक आहे हो बरं ठीक आहे मी ठेवते